हॅलो सर मला एका मैफिलीसाठी ऑनलाईन तिकीट बुक करायचे होते हो सर आम्ही ते आम्ही हां ते बघणार होतो खूप म्हणजे खूप एक्साइटेड आहे आम्ही त्यामुळं आम्हाला आत्ताच बुकिंग करायची आहे जेणेकरून आमचं आम्ही लांब राहतो आणि आम्हाला युस्तपर्यंत वेळ होते आम्ही तिथे युस्तपर्यंत वेळ होऊन मला शिट नाही मिळत असं होऊ नये त्यामुळे मला आत्ताच बुकिंग करायची आहे सर तुमची काय प्रोसेस असं ओके सर ओके तर मी सर ऑनलाईन तिकीट बुक केलं तर चालेल ना ओके ओके सर मी ऑनलाईन टिक ओके सर ओके मी ऑनलाईन अर्ज करून ऑनलाईन पेमेंट करू शकते ना ओके सर ओके मी लगेचच करून घे